मी रोज सकाळी उठल्यावर डान्सचा सराव करते काही बेसिक स्टेप्स असतात त्या करत असते मला जर त्या स्टेप्स नाही जमल्या तर मी वारंवार त्या स्टेप्स करत असते जसे की डान्स स्टुडिओमध्ये डान्स शिकवतात तसे मी तिथेही जाऊन काही स्टेप्स करते डान्स शिकते हस्तकौशल्य सुधारण्यासाठी जसे की तुम्ही वे वेळोवेळी सराव करत रहा डान्स शिकत रहा डान्सला एन्जॉय करा ते एक प्रॅक्टिस म्हणून करू नका गाण्याला समजून घ्या गाणेद्वारे डान्स करा